खेळांमधील मधील हिंसाचार हा एक गंभीर प्रश्न आहे जेव्हा आमच्या भागातील क्रीडा क्षेत्रात असं काही प्रसंग घडतो तेव्हा प्रशिक्षक आयोजक आणि स्थानिक क्रीडा समिती तात्काळ हस्तक्षेप करतात सर्वात आधी ते खेळ थांबवून शांतता राखण्याचा प्रयत्न करतात दोन्ही बाजूंना समजवून घेऊन त्यांच्यातील गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न केला जातो खेळांमध्ये कधीकधी भावना तीव्र होतात स्पर्धेचा ताण वाढतो आणि त्यामुळे काही वेळा खेळााडूंमध्ये ताण निर्माण होतो अशावेळी प्रशिक्षकांचा अनुभव खूप महत्त्वाचा ठरतो ते सर्व खेळाडूंना शांततेने बसून संय्यम बाळगायला शिकवतात खेळ म्हणजे केवळ विजय किंवा पराभव नाही तर तो एक अनुभव आहे हे वारंवार समजावलं जातं